मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी महोत्सव हा एक अत उत्तम पर्याय आहे ज्यामध्ये पै सर्वप्रथम धार्मिक धार्मिकमध्ये आपण घेऊ शकतो ते म्हणजे गणपती उत्सव अजून होळी शिवजयंती पाडवा उत्सव आणि नारळी पौर्णिमा अशा गोष्टी आपण धार्मिकमध्ये आप येतात ज्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात ज्यामधून ह्या सगळ्या गोष्टी होतात दुसरं आहे ते म्हणजे क्रीडा क्रीडा क्रीडामध्ये क्रि आ क्रीडामहोत्सव भरला जातो ज्यामध्ये वेगवेगळे खेळ होतात ज्यामध्ये क्रिकेट बॅडमिंटन मलखांब खोखो कबड्डी लंगडी असे खूप सारे खेळ होतात ज्यातून आपल्यात क्रीडा क्रीडा म्हणजे खेळांना प्रोत्साहन मिळते आली आमच्या अलीबागमध्ये अलीबाग महोत्सव होतो जिथे वेगवेगळी दुकाने लावली जातात खाद्यपदार्थांची दुकाने असतात मोठमोठे पाळणे असतात जिथे लहान मुलं मोठी सगळेजणं खूप एन्जॉय करतात आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपल्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी तिथे वेगवेगळे कार्यक्रम केले जातात ज्यामध्ये गाण्याचा कार्यक्रम डान्सचा कार्यक्रम आणि असे किंवा मॉडेल्सचे कार्यक्रम असे खूप सारे कार्यक्रम आयोजित केले जातात ज्यामधून आपल्या ग कलागुणांना वाव मिळते तर असे सर्व महोत्सव धार्मिक सांस्कृतिक महोत्सव आपल्या कार्यात अशे हे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपयुक्त ठरतात